हॅल्लो अं सत्यम टेक्सटाईल बो मधून बोलत आहेत का अं सर नमस्कार अं माझं नाव नीता आहे मला आता दिवाळीनिमित्त मला काही ड्रेस आणि साड्या वगेरे काही घ्यायच्या होत्या पर्चेस करायच्या होत्या तर सर मला सांगू शकता का तुमच्याकडे काही आहेत का अशी काही व्हेराइटीज वगेरे अं साड्यांची कुठली व्हेरायटी आहे तुमच्याकडे पैठणी आहे का आपल्याकडे अं जरदोसीच्या जरी काठाच्या साड्या वगेरे आहेत का अच्छा बरं ते काय रेटची आहे पैठणी काय रेटची आहे पंचवीसशेची आहे अच्छा आणि आपल्या सिल्कच्या साड्या काय रेटच्या आहेत अच्छा अच्छा अं बरं अं ठीक आहे एक पैठणी हवी आहे मला आणि एक सिल्कची साडी हा कारण आता दिवाळी येते आहे ना त्यानिमित्त पाहिजे आहे आणि बरं आपल्याकडे ड्रेसेसमध्ये आहेत का पंजाबी ड्रेस हं हं हं अच्छा तर मग मला तुम्ही की नाही एक पंजाबी जो सूट आहे तो एक द्याल ठीक आहे बरं हा काय रेट आहे याचा हजार पंधराशेपर्यंत येईल बरं बरं बरं अं अच्छा हे मला थोडं दिवाळीच्या आधी मिळणार ना कारण मला दिवाळीमध्ये ते वापरायचे आहे हं हं मला याची होम डिलिव्हरी हवी आहे अं तर सर तुम्ही माझा ॲड्रेस लिहून घ्या माझा ॲड्रेस आहे फोर झिरो फोर अं न्यू एजन्सी अं बाबुलखेडा नागपूर हं नागपूर यवतमाळ ठीक आहे हं तुम्ही प्लीज मला माझ्या ॲड्रेसवरती अ डिलिव्हर करून द्याल ठीक आहे हा ओके चालेल चालेल ठीक आहे सर थँक यू सर